राज्यात काही उघड्यावर होणाऱ्या संगीत महोत्सवाचे मोहल्ल्याचे आजे आमच्या मोहल्ल्याच आयोजन केले जाते जसे चौदा एप्रेलले बाबासाहेब आंबेटकरच्या आंबेटकर जयंती निर्माते आमचे मोहल्ल्यामध्ये वर्गणी गोळा करूनसन्याने खू मोठा कार्यकम समाग्रह अयोजित केले जाते ज्याच्यामध्ये जसं संगीत्त महोत्सव कव्वाली असे प्रोग्राम केलेले जातात आणि इंदोरा मैदानामध्ये खूप मोठा मेळा लागते तिथे त्या मेळ्यामध्ये जाण्यासाठी तिकीटपण लागू राहते मेळ्यामध्ये विविध प्रकारचे झुले स्टॉल किंवा विविध प्रकारचे खिलोन्याचे कपड्याचे ज्वेलर्सचे असे दुकाने वगैरे लावलेले जाते त्याच्यासाठी खूप दुरूद दुरून लोक त्या मो मेळ्यामध्ये बघण्याकरता आलेले राहतात